मी एवढ्यातच रीबॉक कंपनीचे रेनकोट्स घेतले रेनकोट म्हणजे वरचा शर्ट आणि खालचा पायजमासहित त्याची क्वालिटी भरपूर चांगली आहे स्टिचिंगमधून पाणी जरा पण आतमध्ये येणार नाही असं आहे त्यानंतर पॅन्ट जी आहे ती म्हणजे फ्री साईज आहे आणि आपण आरामात आपल्या पॅन्टच्यावर घालू शकतो त्याचा कव्हर पण दिलं आहे त्याने जे ठेवायला ते पण च चांगलं आहे म्हणजे आपण जर जेव्हा वापरायचं नसेल तेव्हा आरामात त्याची घडी घालून ते ठेवू शकतो कॅप पण दिलेली आहे त्याच्या झिपमधून पण पाणी आतमध्ये जात नाही आणि जी स्टिचिंग आहे स्टिचिंगची क्वालिटी पण भरपूर चांगली आहे तर अश्या प्रकारे हे प्रॉडक्ट जे आहे ते मला भरपूर आवडलं आहे